नागपूर जिल्ह्यामध्ये राहण्यासाठी खूप सारे स्थानिक पर्याय अवेलेबल आहे जसं की कोरा नागपूरमधील मेन ठिकाणी न राहता त्याच्या आउटर भागात त्याने थोडेफार तीन तीन चार चार किलोमीटरच्या एरियामधे तुम्ही राहू शकता तिथे तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये रूम या घर मिळेल भाड्याने त्याच्याच बरोबर जर तुम्हाला बाकी शिक्षणसाठी या जॉबसाठी जर पाहिजेल असेल तर नागपूरमधील एम आय डी सी एरिया किंवा हिंगणा या मिहान साइडचा जो एरिया आहे तिकडच्या साइडला तुम्ही जॉब सर्च करून काम बघून तिथेच तुम्ही राहण्यासाठी सोय करू शकता